हॅलो दोराबजीज कॅम्प ओके आणि हे तुम्ही ओके हे होम डिलेवरी हवी आहे का तुम्हाला मी स्नेहा बोलत आहे मॅडम आपल्या इथे तीन हजाराच्या खालचं सामान असेल तर मग दो अडीचशे रुपये हे आहेत डिलिव्हरी चार्जेस आहेत हां हां सांगा ना लिहिते मी ठीक आहे बरं तांदूळ लांबडा आपला बिर्याणीसाठी आहे तो आहे आंबेमोहर आहे इंद्रायणी आहे मग पॉलेश्ड ना

हो आहे ना बरेचसे लोक आजकाल घेतात ते डायटचं काही तरी निघालं आहे ती लोक बरं ठीक आहे अजून हां ठीक आहे चालेल साखर ना हो आहे ना हो मधुरची किती पाहिजे हो थोडी बरं हो गिरनार तुम्ही घेऊ शकता किंवा मग आता आमच्याकडे आता सध्या हे आहे की एक असा हॅम्पर आलं आहे त्याच्यात आम्ही वेगळे वेगळे च कंपन्यांचे चहाचे सॅचेट दोतो आहे तर ते पाठवू का म्हणजे तुम्हाला वेगळ्यावेगळ्या टेस्ट घेता येतील हां म्हणजे तुम्हाला मग त्याच्यात जो जास्त आवडेल तो तुम्हाला पुढच्या आठवड्यात क्वांटिटीत घेता येईल ना हां ते एस जी एसमध्ये ना हो आहेत ना माणूस आता एक बारा वाजता येईल पण मग ते जा ते ना आमच्या थ्रू तुम्हा नाही पाठवता येणार होम डेलेवरीला ते तुम्हाला झोमॅटो किंवा स्विगी थ्रू द्यायला लागेल कारण आम्ही ना फक्त हेच पाठवू शकतो ग्रोसरीचं आणि मला आठवतं आहे तुम्हाला ते ग्लास हवे होते बघा बोरोसिलचे तुम्हाला ते असे यलो हँडलवाले ते आहेत ते आले आहेत आता तर ते तुम्ही मग ब बघायला याल तेव्हा घ्याल की आत्ता पाठवून देऊ कारण त्याच्यावर थोडी ऑफर पण आहे ना दहा टक्के बरं दहा टक्के आहे त्याच्यावर ऑफर हां तुम्ही पाठवा मी उद्या उद्या आत्ता उद्या मी चारपर्यंत पाठवून देऊ का घरी असणार आहे का कोणी बरं बारा वाजता पाठवेन घरी असेल ना कोणी तरी अच्छा ठीक आहे मग बाराला पाठवते मग हे सगळं आणि तुम्ही पेमेंट कसे करणार आहात मी तुम्हाला पेमेंटची अमाऊंट व्हॉट्सॲप करते आणि तुम्ही पेमेंट कसं करणार आहात कॅश देणार आहात किंवा का मशीन घेऊन पाठवू माणसाला किंवा मग कॅश देणार असला तर मग तेवढं चेंज असं आहेत का तुमच्याकडे ते सगळंच बघाय लागेल आपल्याला बरं मग मी मशीन घेऊन पाठवेन बरं थँक्यू बाय